नमस्कार सर हां मी श्रुती प्रमोद बडगुजर बोलतेय हां आम्ही इथे नासिकलाच राहणार आहोत हां सर मला थोडं चौकशी करायची होती तर हा कॉल मला जी एक कपड्यांच्या दुकानातच लागलेलाय ना ते मला जी एस टी विषयी थोडंसं बोलायचं होतं हां तेच ते हां ते जी एस टी आय न नंबर आहे ना आणि तो पॅन कारड नंबर हां क्रमांक हां हां हां सर

हां सर इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे कपडे मिळतात हां मला थोडंसं पारंपारिक याच्यात घ्यायचे होते कोणते कोणते मिळतात असं

तेच मी केले होते सर घेतले होते म्हणजे मी

तर त्याच्यावर जी एस टी किती लागतोय काय नाही हां पॅन नंबर पण दिलाय ना सर मी हां

मी का भरपूर झालं सर चार पाच हजारापर्यंत केले असणार हां तेच ते जी एस टी कसंय ना ते समजत न्हवतं मला

चालेल ना हो हो हां मग सर त्याच्यासाठी दोनच हे देऊ का मी माझे कागदपत्र की काही आधार विधार आधार कार्ड पण लागतंय असं

नाही नाही नाही हां चालेल हो हो हां मग हां मी घेतलेत ना सर कपडे तर घेतले मी हां ते ऑनलाईन होतं ना सर त्याच्यामुळे ते थोडंसं हां हां हां चालेल हो मी तुम्हाला सेंड करते माझे कागदपत्र हे दोनच सेंड करू न सर हां तेच ते जी एस टी किती आहे तेच विचारायचं होतं सर मला हो धन्यवाद सर हो हो चालेल धन्यवाद